भारतातील नर्तकांवर बॉलीवूडचा प्रभाव खूप प्रमाणात आढळून येतो कारण खूप सारे नर्तक हे बॉलीवूडमध्ये डान्स करताना आपल्याला दिसतात तसेच सदाबहार नृत्य जसे की सैराट मराठीमधील सैराटमधील गाणे सर्व गाणे त्याच्यामध्ये झिंगाट तसेच सैराट जालं जी वगैरे असे खूप सारे गाणे बॉलीवूडमध्ये फेमस फेमस झालेली आपल्याला दिसून येतात तसेच त्याचे त्याचाच डब हिंदीमध्ये झालेला वि सैराट चा डब हिंदीमध्ये झाला आहे तसंच धडकन म्हणून आहे त्याच्यामधीलही गाणी खूप सारे फेमस आहेत तसेच नर्त भारतातील फेमस नर्तक जसं की माधुरी दीक्षित अशा खूप साऱ्या नर्तकांमुळे बॉलीवूड खूप प्रभावी आहे त्या लो चली मै तसेच हम साथ साथ है हम आप के है कोन मधील खूप साऱ्या गाण्यांमुळे माधुरी दीक्षित हे फेमस आहे या नर्तकी खूप फेमस आहेत व त्या तसेच कलंकमध्ये क्लासिकल डान्समध्ये सुद्धा त्या दिसून येतात व ते त्याचा प प्रभाव बॉलीवूडवरती खूप सारा दिसून येतो लोकांना माधुरी दीक्षित ह्या खूप प्रिय आहेत व त्या खूप साऱ्या खूप चांगल्या डान्स तसेच धर्मेंद्र सारखे धर्मेंद्र किंवा पुनीतसारखे खूप सारे नर्तक आहेत जे की बॉलीवूडला पुढे नेत आहेत त्यांच्या डान्स खूप चांगले आहेत तसेच गीतामा म्हणून गीतामा हे खूप फेमस नर्तका नर्तिका आहेत ज्या बॉलीवूडला बॉलीवूड डान्सला एक वेगळं वळण देत आहेत